हां नमस्कार सर

धन्यवाद सर सर म्हणजे तुम्ही काय देता ऑदर कँडिडेट्सला तुम्ही काय देता त्याच्यावरून मग मी नंतर सांगते सर

नाही सर पण म्हणजे थ्री पॉईंट फाईव लॅक जे आहे ते खूपच कमी होतं आहे ना पाच लाखापर्यंत तरी ठीक होतं सर वर्क एक्सपिरियन्स आहे त्याच्यानंतर इंटरव्यू पण व्यवस्थित झाला सो हो सर सगळं म्हणजे पण तरी तुम्हाला म्हणजे मागचा एक्सपिरियन्स माझ्या गृहित धरावंच लागेल ना सर त्याच्यासाठी परंतु सर तिथं इतके कँडिडेट्स आले होते त्याच्यातून तुम्ही माझं सिलेक्शन केलं बॅकचा वर्कचा एक्सपिरियन्सवरून याच्यावरून अ सर पण त्या म्हणजे त्या लेवलच्या हिशोबानं सर सॅलरी खूपच कमी होते आहे नं आं ठीक आहे सर मी तर विचार करतेच पण माझं असं म्हणणं होतं की ॲट लीस्ट तुम्ही साडे चारपर्यंत तरी ते पॅकेज वाढवावं साडे तीन खूप कमी होतं सर ओके सर चालेल मग ऑफिसला येऊन भेटून जाईल मी चालेल सर ओके सर चालेल थँक्यू